नमस्कार सर मी रमेश बोलतो सध्या आलेला चित्रपट तुम्बाड या चित्रपटासाठी आम्ही काही तिकिटे काढली होती पण ती तिकिटे मला ऑनलाईन दाखवत नाही आहे कृपया प्लीज तुम्ही तुमच्या संकेतस्थळावर जाऊन एकदा मला तपासून सांगाल काय कारण माझे मित्र हे खूप लांबून येत आहेत आणि आम्ही काही रूमसुद्धा बुक केले आहेत हा चित्रपट माझा उत्साहाने आम्ही सर्व मित्रमंडळी बघणार आहोत कारण हा चित्रपट अगदी छान असून त्याचे चित्रीकरण अगदी व्यवस्थित केलेले आहे सम चित्रपट आम्हाला सर्व एकत्रित मुलांसोबत बघण्याचा आहे तर तुम्ही एकदा आपले तिकीट पाहून बघा